महाविद्यालयाची पदवी माझ्याच मुलांनी घेतलेली आहे त त्यांनी बी सी ए ही पदवी घेतलेली आहे तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी झाले आणि त्याला त्याच्या ज्ञान पण संपूर्ण मिळालेले आहे